अगदी सुरवातीला जेव्हा मी गाणं म्हणायला प्रेखे प्रेखेकांसमोर उभा राहायचो तेव्हा मला भीती वाटायची कारण का समोर प्रेक्षक आपल्याकडे बघत आहेत ही भावनाच अशी असायची की मी कितीही तयारी करून गेलो गाण्याची तरी आयत्या वेळे आठवायचं नाही किंवा घशाला कोरड पडायची हातपाय थरथर कापायचे पण ह्याच्यावरही उपाय हाच होता की ते सतत करत राहणे त्यामुळे मी लोकांसमोर जात राहिलो चुकत राहिलो गात राहिलो सुधारणा करत राहिलो आणि हळूहळू मला आत्मविश्वास प्राप्त झाला आता लोकांसमोर गाताना मला भीती वाटत नाही मी जास्त चांगल्यातऱ्हेने आत्मविश्वासाने गाऊ शकतो